आमच्या अंगणात प पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी आम्ही त्यांना तांदळाचे दाणे गव्हाचे दाणे किंवा चपातीचे बारीक केलेले तुकडे अंगणात ठेवतो त्यामुळे पक्षी दररोज अंगणात येतात आणि त्यांच्या मनात आपल्याविषयी भीती पण नसते आणि पक्ष्यांना आम्ही धान्य व पाणी दररोज ठेवतो